चित्रकार होण्यासाठी सर्वप्रथम त्याबद्दल इतिहास माहिती असणं आवश्यक आहे व चित्र काढताना प्रथम जी चूक करतात ती ठळक चित्र काढतात ठळक चित्र जर चुकले तर खोडता येत नाही खोडताना पेपर नी खराब होऊन जातो यासाठी व्यवस्थित पहिल्यांदा चित्र समजून घेऊन सोप्या सोप्या आकारामध्ये चित्र काढणे सुरुवात करावी भौमितिक आकार घ्यावेत सर्कल त्रिकोन चौकोन ह्यासारख्या सरळ रेष तिरपी रेष सोप्या सोप्या माध्यमातून चित्र काढणे सुरुवात करून चित्राचा सराव करणे गरजेचं आहे चित्रकार होण्यासाठी सरावाची खूप आवश्यकता आहे चित्र हे चित्र कला ही एक साधना आहे यासाठी कि किती वेळ देऊ चित्र काढता येईल ही देखील पाहणे आवश्यक आहे त्यासाठी सोपे सोप्पे भागातून सोपे सोप्या आकारातून अवघड आकारामध्ये जाणे महत्त्वाचं आहे यामध्ये सरळ रेष तिरकी रेष क्रॉस यासारख्या माध्यमाचा अंतर्भाव करून चित्र काढण्यास सोयीस्कर जाते त्यासाठी चित्रकलेचा पाया मजबूत असणे गरजेचं आहे चित्राचा अंतर्भाव कशा प्रकारे आहे हे देखील महत्त्वाचं आहे चित्र काढण्यासाठी निरीक्षण देखील तितकेच महत्त्व आहे कलेची अंग आहेत कोणतीही कला असेल त्यामध्ये तोल लय ताल जी मूलभूत तत्वे आहेत याचा देखील अंतर्भाव असणे आवश्यक आहे चित्र काढताना त्यामधील निरीक्षण क्षमता ही अत्यंत मोलाचं मार्ग मोलाचे चित्र जर काढायचं आहे त्यासाठी निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे चित्र कोणत्या प्रकारचे आहे चित्राचा पोत कोणता आहे हे देखील पाहणे गरजेचं आहे एखादं चित्र काढण्यासाठी त्याला स्पर्श करून त्याला पाहणे गरजेचं राहते त्यामध्ये अंतर्भाव करणे गरजेचं राहते चित्र हा एक आरसा आहे जसं की एखाद्या वस्तूचे प्रतिबिंब कागदावर उतरवणे ही एक कला आहे त्यासाठी सराव करणे खूप आवश्यक आहे